हो बऱ्याचदा भाग घेतले जसं आपण वर्गात जातो या कार्यशाळा असते तर कार्यशाळेमधे कसे नवीन नवीन लोक शिकवायला येतात त्यांचा काहीतरी दोन चार आठ दिवसाचा पंधरा दिवसाचा कोर्स असतो जे फी भरून आपण ते करतो पर्टीक्यु ते मोजक्या त्यामध्ये जागा शिल्लक ठेवतात ते पंचवीस तीस लोकांसाठी तर ते काय ज्यांच्या आपल्यापेक्षा ते जास्त शिकवतात आणि त्यांच्याकडे काहीतरी नवीन एक आयडिया असतात ते आपल्याला नवीन नवीन आयडिया शिकायला मिळतात काही नवीन टेक्नॉलॉजी असतात ह्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात तर त्याचा फायदा आपल्याला चित्रकला करण्यात चित्रकलेसाठी आपल्याला खूपच चांगला फायदा होतो आणि त्यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं असतं जितकं जास्त शिकलं तितका आपला अनुभव वाढतो आणि आपल्यासाठी चांगलं असतं